हॅलो हॅलो हां

पुण्याहून बोला बोला हो मी देशपांडे बोलतो बोला हां हां ते माझे चांगले मित्र

बर बर बर मी सांगतो तुम्हाला बर बर हो मी सांगतो तुम्हाला एक तर कुलकर्णी आमचे मित्र आहेत आणि तुमची सेवा करणं माझं कर्तव्य आहे तर बघा नाशिकमध्ये तुम्ही याच्यापूर्वी आलेलेच नाहीत का अच्छा हरकत नाही हरकत हरकत नाही हरकत नाही बरं बरं नाही नाही आता बघा नाशिकमध्ये पाहण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि त्र्यंबकेश्वर आहे शिर्डी आहे जवळ नाशिकमध्ये सीतागुंफा आहे असे तुमचं किती लोकं तुम्ही आहात त्याच्या अच्छा अच्छा तुम्ही तुमच्या गाडीने येणार आहात का कसे येणार आहात बस आहे म्हणजे तुम्हाला इथे फिरायला गाडी लागेल ना बर बर बर बर नाही नाही नाही नाही नाही नाही तुम्ही त्याची काळजी करू नका हो हो हो परत माझं ऐकून घ्या मी तुमच्या बजेटमध्ये असं त हॉटेल तुम्हाला करून देतो त्याच्यानंतर त फिरायची व्यवस्थेसाठी चांगली गाडी पण देतो ज्याच्यामध्ये तुमची सगळी फॅमिली मावू शकेल आणि एक प्लान बनवून देतो तुम्हाला की तुम्ही सकाळी उठून कुठे जायचं एका दिवसात किती ठिकाणं होतील असं सगळं मी नीट करून देईल तर तुम्हाला स्वस्तात पाहिजे तर आपण एखादं धर्मशाळेमध्ये पण राहायची व्यवस्था करू शकतो तुम्हाला जर सेपरेट रूम पाहिजे तर स्वस्तातल्या रूम्स पण मी करून देऊ शकतो तुम्ही सांगा मला काय करा बरं दोन रूम तुम्हाला मिळतील आणि त्या अशा घेतो की त्या गावात च्या जवळ असेल सकाळी जाऊन परत दुपारी परत आले एक साईट होते मग जेवण करायला लागेल मग जेवणाची हॉटेल पण मी ठरवून देतो त्याची काही काळजी करू न नाही नाही नाही नाही शंभर टक्के नाही शंभर टक्के मी ते सगळ्या हॉटेल्स किती वाजता कुठे जेवायचं तुम्हाला फक्त ते वेळा पाळल्या तुम्ही तर तुमचं च चांगली ट्रीप होईल कि किती दिवसाचं तुमचं टूर आहे तुम्हाला सगळं नाशिक बघायचं तर जवळपास हां तर तुम्हाला सांगते वणी सप्तशृंगी देवीचं गड आहे हे सगळं करायचं तर एक चार पाच दिवसाचा टूर तुम्हाला करायला लागेल हा बरं वणी त्र्यंबकेश्वर आणि वणी त्र्यंबकेश आणि शिर्डी हे सकाळी जाऊ संध्याकाळी येण्यासारखी स्थानं आहेत आणि गावातल्या गावात र् काळाराम मंदिर त्याच्यानंतर सीतागुंफा अशी गावातली म्हणजे तीन चार पाच दिवसात होऊ शकेल हे सगळं हां कमीत कमी पाच दिवस केलं तर तुमचं नाशिक आणि तिथलं परत परत येण्याची गरज नाही सगळ्या गोष्टी कवर होतील हां नाही चांगली आहे चांगली आयडिया आणि हो मग मी असं करतो सगळं तुम्हाला अंदाज एका वॉट्सअपवरती तुम्हाला पाठवतो आणि काय सि एल कुलकर्णीचे तुम्ही मित्र आहात म्हटल्यानंतर मी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये ह हो मी त्या त्यांच्याशी बोलून घेतो मी हो हो बरोबर बरोबर बरोबर ठीक आहे करतो मी व्यवस्था तुम्हाला काय काय लागेल मी वॉट्सअपवरती पाठवत तुम्हाला नाही त्या पलीकडे तुम्हाला काही लागलं तर मला सांगा ओके ओके